स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाक करताना वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करत असतो गॅस सिलेंडरचा वापर करतोय स्वयंपाक जेवण बनवण्यासाठी मिक्सरचा वापर करते मसाले पदार्थ आपण बारीक करण्यासाठी ओहनचा वापर करतोय आपण गरम पदार्थ त्या ब गरम करण्यासाठी तर अशाप्रकारे आपण आता वेग घरा स्वयंपाकघरात वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत असतोत पण आधीच्या काळात जे होतं ते आधीच्या काळामध्ये गॅस सिलेंडर नव्हता मिक्सर ओवन अशा प्रकारची कुठलीही साधी साधनं नव्हती त्या काळामध्ये लोकं जी आहेत ती चुलीवरती स्वयंपाक करायची म मसाले जे आहेत ते गोट्यावरती वाटायचे त्याच्यामुळे त्यांची एक्सरसाइज जास्त व्हायची आणि आधीचं जेवण जे आहे बनवायला वेळ लागत होता परंतु चवीदार लागायचं जेवण रुचकर लागायचं आताच्या तुलनेमध्ये आधीच्या तुलनेत आता जे आहे आता हे सगळे कामं सोपी झालेली आहेत त्यामुळे वेळ वाचतो आहे आणि नवीन नवीन पदार्थ तयार करण्यामध्ये रस येतो आहे लोकांना आता